हॅलो तुम्ही चंचल ब्युटी पार्लरमधून बोलत आहात का आम्हाला न वेडिंग रिसेप्शन आणि हल्दीसाठी ना हेअरस्टाईल आणि मेकअपसाठी तुम्हाला बोलवायचं होतं चार तीन हजार पकडून घ्या तुम्ही बरं ठीक आहे पाच हजार चालेल का मग

हो येल्लो कलरचं घालणार आहा आहे सगळेजण नाही ओपनच करायचे आहे हो हो

ठीक आहे ना तुम्ही कधी पाठवणार आहे हो ठीक आहे ना पण तुम्ही तुमचं म्हणजे बजेट वगैरे वाढणार नाही ना आम्ही वेळेवर जर कॉल केला तर ठीक आहे ना थँक्यू मॅम